शारीरिक व्यायाम हा खूप गरजेचा आहे जसे अन्न वस्त्र निवारा हे जसे गरजेचे आहे त्याचप्रमाणे शरीराला व्यायाम हा तितकाच प्रमाणामध्ये महत्त्वाचा आहे व्यायाम हा केलाच पाहिजे योग योगा योग केलाच पाहिजे योगासनामध्ये सूर्यनमस्कार कपालभाती यासारखे योग केलेच पाहिजेत योगाने श्वासो श्वास घेण्यासाठी अडथळा येत नाही तसेच बॉडी मेंटेन राहते वजन वाढू नये कुठल्याही प्रकारचे आजार आपल्याला लागू नयेत यासाठी योग करणे खूप गरजेचे आहे आणि ही काळाची गरज आहे योगा हा प्रत्येकाने केलाच पाहिजे योग हा व्यायामापेक्षा शरीरातले शारीरिक व्यायाम म्हणजे घरातली कामे हा व्यायाम नाही योगा म्हणजे योग केलाच पाहिजे सूर्यनमस्कार हे घातलेच पाहिजेत योग केलाच पाहिजे कपालभाती केली पाहिजे सगळ्याच प्रकारचे व्यायाम हे केलेच पाहिजेत व्यायाम करणे म्हणजेच त्याला तेच योगा योगा हा केलाच पाहिजे